पूजा करताना देवाचं जे पावित्र्य ठेवायचं असतं त्याविषयीचं जे काय सोवळं किंवा ज्या काही गोष्टी असतात किंवा जी पूजा विधी असते किंवा जी पूजा साहित्य असतं त्याची सगळी व्यवस्थित मांडणी करून आणि त्याचे जे मंत्र उच्चार जे असतात त्याची व्यवस्थित ते उच्चार करून नंतर त्यानंतर पूजा वगैरे झाली मंत्र उच्चार झाली की जो काय नैवेद्य असतो किंवा देवाला जो काय भोग दाखवायचा असतो तो स्वच्छ शुचिर्भूत होऊन तो केलेला असतो